हॅलो हां मी सांगलीहून बोलते आहे रोहिणी तुकदेव माझं नाव मी आत्ता नुकतंच ऑनलाईन दुकानामध्ये काय काय आहे वगैरे असं पाहत होते वेगवेगळ्या दुकानांमध्ये तर तुमच्या दुकानामध्ये मी मला बघितलं वेगळेवेगळे कपडे मला दिसले आणि कपड्यांचे रंग विविध दिसले कपड्यांच्या फॅशन्स खूप वेगळ्या दिसल्या आणि कपड्यांमध्ये पण विविधता दिसली म्हणजे फक्त स्त्रियांचे कपडे असं नाही तर पुरुषांचे कपडे लहान मुलांचे कपडे तरुणांचे कपडे अशी खूप मोठी विविधता मला दिसली आणि रंगांची विविधता तर अफलातून आहे अफलातून आहे आणि किती प्रकारचे कपडे आहेत एवढे कपडे आम्हाला दुकानांमध्ये म्हणजे आम्ही गावातल्या दुकानांमध्ये जातो तेव्हा बघायला नाही मिळत ना पण तुमच्या इथे खूपच प्रकारचे विविध प्रकारचे असे कपडे बघायला मिळतात त्यामुळे निवड करणं सोपं जातं ना आणि आपल्या आवडीचे कपडे बघायला मिळतात इथे काय होतं एक कमीत कमी असा एक समोर गठ्ठा टाकलेला असतो आणि त्यातूनच निवडावं लागतं पण हे आता ऑनलाईन तुमचं दुकान आहे ना त्यामुळे बघायला खूप मिळतं आणि निवड निवडीला खूप जागा आहे याच्यामध्ये आणि मला हे नक्की आवडलं आहे मी इतरांना पण सांगेन माझ्या मैत्रिणींना पण सांगेन खरं तर माझी आई बरोबर होती तिला पण ते खूप आवडलं बहीण पण होती तिलाही खूप आवडलं आता मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगेन की हा ऑनलाईन दुकानावरती तुम्ही जाऊन पहा ब्राऊझिंग करून पहा किती विविधता तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हाला नवीन नवीन काहीतरी दिसेल फॅशन्स नव्या नव्या कळतील आणि तुम्हाला निवडीला खूप स्वातंत्र्य मिळतं याच्यामध्ये फार छान आहे वर का दुकान मला खूप आवडलं रेटिंगबद्दल विचारत होतात का तुम्ही हां रेटिंग देईन ना मी नक्की देईन म मुळात मला पहिल्यांदा तुम्हाला ना खरं सांगायचं तर अभिप्राय शेअर करायचा होता नाही नाही बरोबर आहे तुमचं तुम्हाला रेटिंगला जास्त महत्त्व आहे पण अभिप्रायसुद्धा महत्वाचाच आहे ना आम्ही इकडे लांब राहतो लहानशा शहरामध्ये राहतो तुमचं ते इतकं मोठं आहे ना बघूनच आम्हाला आधी इतके डोळे मोठे होतात आमचे त्यामुळे ते आधी तुम्हाला सांगावं असं मला वाटलं नाही नाही ठीक आहे ठीक आहे मला मला माहिती आहे तुम्हाला माहितीच आहे की तुमच्याकडे खूप विविधता आहे पण तरीसुद्धा मला सांगावंसं वाटलं म्हणून मी थोडा वेळ घेतला तर मला हे आवडलं आहे नक्की आणि मी ठिकठिकाणी सांगेनसुद्धा आणि रेटिंग म्हणाल ना तर मला अगदी एक्सलनंट असं वाटतं आहे पाच रेटिंग्स तुम्ही दिले आहेत तर मी फाईव्ह रेटिंग्ज फाईव्ह स्टार देऊन टाकेन बरं का आणि खरंच मी पुन्हा एकदा सांगते की मला फार छान वाटलं हे सगळं ब्राउझिंग करताना थँक्यू व्हेरी मच